माझ्या बागेमध्ये खूप प्रकारचे फुलांचे फळांचे भाजीपाल्याची झाडं आहेत आणि फळांचे म्हटले तर तसं आंब्याचं चिकूचं आणि अजून जांबाचं सीताफळाचं असे म्हणजे फळांचे झाडं आहेत आणि फुलांचे म्हटलं तर गुलाबाचं शोकेशचे असे खूप सारखे म्हणजे असे अनेक म्हणजे झाडं आहेत आणि जसे आंब्याचे म्हणजे फळांची म्हटलं मी तर फळांची मी झाडं विकत आणले होते पहिले आंब्याचं झाड विकत आणला मी तो लावला त्याला आता चांगलीशी आंबे आता म्हणजे खूप म्हणजे खूप दिवस वर्ष झा म्हणजे एक दोन एक वर्षं झाला त्याला लावलं तर मोठा पण झाला तो खूप आणि त्याच्यामध्ये खूप मोठे फळे वगैरे लागले आता आणि आंबालचा म्हणजे आंब्याचं जेव्हापासून लावला मी झाड विकत आणून म्हणजे लहानपणापासून त्यांना आंबे लागले म्हणजे त्याला चांगलं म्हणजे ऊन पाणी वगैरे सगळं बरोबर मिळत आहे आणि आता प फुलांचे म्हटलं तर फुलांचे गुलाबाची कलम वगैरे आणली घेऊन ती पण लावली आणि त्याला मस्त प्रकारची गुलाबाचे मोठे मोठे फुलं लागतात आणि भाजीपाल्याचे बिन म्हणजे खूप सारे हे आहेत त्याच्यामध्ये भेंडीचे वांग्याचे असे वांग्याचे वगैरे बिया म्हणजे जे पडून हे आहेत हे लावतो म्हणजे त्याच्यातले एक मोठा वांगा वगैरे मोठा होऊ द्यायचं त्याला म्हणजे त्याचे बिया वगैरे काढायचे आणि मग त्याच बिया डबल रोप लावायचे आणि वेल पण आहेत कारलीचे दोडकीचे त्याचे पण बिया वगैरे काढाचे आणि तिथे लावायचे आता त्याच्यासोबत अजून भेंडीचे पण झाडं लावले आहेत लौकीचे झाडं मिरचीचा रोप सांबार वगैरे असे खूप सारे प्रकारचे झाडं वगैरे लावले आहेत आणि सीत फळांमधून सीताफळामध्ये पण सीताफळांची खूप सारे झाडं आहेत पपईचे झाडं आहेत ते पण लावलं आहे आणि त्याच्याम